शहरी भागाच्या तुलनेत तुलनेत अगदीच ग्रामीण भागातल्या लोकांचा आवाज शिक्षणाअभावी ऐकला जात नाही कारण शहरी भागामध्ये लोक जास्त शिकलेले असतात त्यांना बाहेरच्या जगातलं जास्त ज्ञान असतं त्यामुळे ते आपल्या मुलांना योग्य त्या शाळेत घालतात योग्य ते एज्युकेशन सिस्टीम तपासून घेतात आणि नंतरच शाळेत घालतात त्यामानाने ग्रामीण भागामध्ये शिक्षणा शिक्ष शिक्षित लोकं ही कमी असतात आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांना शिक्षणाची माहिती नसल्यामुळे ते अगदी कुठल्याही शाळेत ज्या शाळेत फी कमी असते अशा शाळेत आपल्या मुलांना पाठवतात फी जरी कमी असेल किंवा तिथले शिक्षक कसे ही असो आपण आपल्या मुलांचा घरी अभ्यास घेणं गरजेचं आहे किंवा तिथला शिक्षक आपल्या मुलांना नीट नीट शिक्षण देत आहेत का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे ग्रामीण जनतेला सगळ्यात महत्त्वाची अडचण ही येते की आ आपल्या मुलाला नक्की कोणत्या शाळेत घालायला हवं मराठी मिडीयममध्ये किंवा इंग्लिश मिडीयममध्ये इंग्लिश मिडीयममध्ये जर घालायला गेलं तर पैशांचा विषय होतो किंवा पैशांचा विचार जास्त केला जातो आणि मराठी मिडियममध्ये घालायचं म्हटलं तर एज्युकेशन बेस्ट आहे बट आपल्या मुलाने तिथं लक्ष न दिल्यामुळे त्याचा अगदी तोटाच होतो हा ग्रामीण जनतेला पडलेला सगळ्यात मोठा असा प्रश्न आहे बट त्याच्यानंतर आपण जर पाहिला गेलं तर ग्रामीण भागातले भागातील जे विद्यार्थी असतात ते सुद्धा शिक्षकांच्या जास्त ऐकण्यात नसतात कारण त्यांना जर पहिल्यापासूनच तसं सांगण्यात आलं असतं की जर शिक्षण म्हणजे काय शिक्षणाने तुमचं आयुष्य अगदी सोपं होऊ शकतं शिक्षणामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळू शकतो शिक्षणामुळे तुम तुमची पुढं जाऊन पोटापाण्याची अडचण ही दूर होऊ शकते नोकरी मिळू शकते ह्या सगळ्या गोष्टींची त्यांना आधीच जाणिव करून दिली असते तर ग्रामीण भागातली मुलं सुद्धा आज पुढं गेले असते नाही असं नाही ग्रामीण भागातली भरपूर मुलं आज पुढं गेलेली आहे बट तरीही शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातली मुलं ही कुठेतरी थोडी कमीच पडलेली आहेत